हो असा कॉल मलाही आला होता मला कॉल आला होता की तुम्हाला लॉटरी लागलेली आहे दहा लाखाची मला प्रश्न पडला की मी जिथे लॉटरीच काढली नव्हती तर मला लॉटरी कुठून लागेल त्यांनी माझ्याकडे बँक डीटेल्स मागितले आणि सांगितलं तुम्हाला मी ओ टी पी शेअर केलेला आहे प्लीज मला तुमचा ओ टी पी नंबर सांगा तर मी त्यांना काहीच माझी इन्फॉर्मेशन दिलेली नाही आणि मी फोन कट केला जर तुम्हाला असा कॉल आला तर तुम्ही कधी त्यांना कोणते बँक डिटेल्स तुमचं ए टी एम कार्ड नंबर किंवा कोणतेही तुमचे ओ टी पीज ते त्यांना शेअर करू नका तुम्ही नेहमी सावध रहा सतर्क रहा आणि कधीही तुमचा ओ टी पी कोणालाही शेअर करू नका